माझ्याकडे एक के टी एम बाइक आहे व मी ती गाडी जेव्हा खूप वेगाने गाडी चालवतो तेव्हा काही लोक रस्त्यावरील असे आपल्याकडं बघत बघतात व त्या व ते ते लोक आपल्याकडे गाडी चालवताना बघत असतात व त्यांचे त्यांचे त्यांना पण वाटतं की आपण पण अशी गाडी घेऊन आपण पण अशी गाडी चालवायला पाहिजे असं काही लोकांना वाटते व मला गाडी चालवताना खूप आनंद होतो उत्साह होतो व मला गाडी चालवायला खूप आवडतं आणि बाइक चालवताना मला खूप ऊर्जा उत्साह असं मला खूप चांगल्याप्रकारे येतं आणि बाइक चालवताना मला खूप ऊर्जा आणि वेग येतो आणि ते मला गाडी चालवायला गा वेगाने गाडी चालवायला खूप खूप मजा वाटते आणि जास्तीत जास्त उत्साहाने मी जोड्यात बाइक चालव चालवतो व त्यातून काही लोकांना असं वाटतं की आपण पण अशी बाइक चालवली पाहिजे